मला पेंटिंग हा व्यवसाय म्हणून करायला आवडेल पण पेंटिंग हा माझा एक छंद आहे म्हणून मी करते व्यवसाय करण्यात पण आहे पेंटिंगचा व्यवसाय करणं हे संभव आहे आणि आपल्याला त्यामध्ये भरपूर आव्हानांना सामोरे जावं लागेल कारण की बऱ्याचदा लोकांचे असे विचार असतात की पेंटिंग हे फक्त लोक त्यांना आवडतं म्हणून करतात त्याच्यात काही नसतं पण त्यांना आपल्याला त्यांना समजावं लागेल की आपण जर एखादं पेंट केलं तर आपल्याला त्यांना समजावं लागेल की मी हे पेंट केलं याच्यामागे हा हा अर्थ लपलेला आहे कारण की असे अनेक चित्र असतात की त्यांच्यामध्ये खूप काही भाव दडलेला असतो तो आपल्याला पाहता यायला पाहिजे आपण त्या चित्राला कोणत्या ह्याच्याने पाहतो ते आपल्यावर असतं म्हणून त्यात म्हणून पेंटिंगचा व्यवसाय करत असताना आपल्याला असे खूप लहान लहान गोष्टी असतील की त्यांना आपल्याला सामोरे जावं लागेल कारण की पेंट जेव्हा व्यक्ती पेंटिंग करतो तेव्हा तो आपल्याला ते पेंटिंग विकायची आहे या या विचाराने नाही करत त्या पेंटिंगमध्ये त्याला काहीतरी भाव टाकायचे असता या विचाराने तो व्यक्ती पेंट करत असतो म्हणून आणि हे भाव प्रत्येकाला नाही समजत खूप लोकांना ते समजावून द्यावे लागतात कारण आज ही पेंटिंगला इतकं महत्त्व नाही आहे लोकांना पेंटिंग हे अजूनही छंदच वाटतो लोकांना हे सम समजावणं खूप कठीण आहे की याच्यामागे हा भाव लपलेला आहे